महाराष्ट्र संस्कृतीत प्रमुख पिक महाराष्ट्र संस्कृतीतील प्रमुख व्यवसाय हा शेती शेती हा आहे त्याचबरोबर मासेमारी आणि लघु उद्योग इत्यादी आहेत शेतीमध्ये आपन विविध प्रकारचे पिके घेतो जसे की ज्वारी भात नागली कापूस इत्यादी तसेच शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे पाऊस जर नसेल तर याचा शेतकऱ्याला खूप जर पाऊस कमी पडला तर शेतकऱ्याला खूप मोठा फटका बसतो आणि वाढत्या शेतकरी आत आत्महत्यामुळे शेत हे हा व्यवसाय बरेचजण सोडून देत आहेत तसेच मासेमारीबद्दल महाराष्ट्राला मोठा समुद्रकिनारा लाभला आहेत त्यामुळे म जे मच्छीमार आहेत त्यांचं सगळ्या उदरनिर्वाह या याच्यावर मासेमारीवरच होतो मासेमारीवरच होतो तसेच लघु उद्योग हस्तकला जसं मग कोल्हापुरी चप्पल ही कोल्हापुरची एक विशिष्ट ओळख आहे पैठणची पैठणी ही पण मग त्यांना पाहिजे ते मानधन न भेटल्यामुळं ते लोक व्यवसाय ते लोक हा व्यवसाय सोडून देत आहेत थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्रातील पारंपारिक व्यवसाय अजूनही टिकून आहेत पण मग प परिस्थिती पाहता त्यांना अनेक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे यासाठी परम